ब्रदर कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर तीन वर्षाअगोदर मी खरीदला होता खरेदी केल्यानंतर त्या प्रिंटरमध्ये आता तीन वर्ष झाली तीन वर्षापपैकी एकही दिवस त्या प्रिंटरमध्ये कोणतीही अडचण आली नाही त्या प्रिंटरमधील दोन महत्त्वाची गोष्ट आहे प्रथम त्या प्रिंटरमधून निघालेली प प्रिंट ज प्रिंट कॉपी श्रेष्ठ दर्जाची आहे आणि दुसरी म्हणजे त्या प्रिंटरमध्ये स्कॅनिंगपण आपण क करू शकतो आणि स्कॅनिंगपण श्रेष्ठ दर्जाची आहे